हॅलो यटोवाले बोलत आहे का किती वेळ लागंल पोचायसाठी आमच्यापर्यंत कारण ते रोडचं काम चालू आहे ना रोडचं काम चालू आहे त्याच्यामुळे तर वेळ लागंल पंधरा वीस मिनटं लागंल का तर येऊ शकता अर्धा तास तरी अर्ध्या तासाच्या अगोदर या कारण पोहोचली पाहिजे लवकर